हा सर मी तुमचा स्विगीमधून नंबर घेतलेला हां याआधीसुद्धा मी तुमच्याकडून काही पदार्थ ऑर्डर केलेत हो क्वालिटीसुद्धा छान आहे तुमची म्हणूनच आज पण ऑर्डर करतेय तर मी आधी व्हेज केलं होतं तुमच्याकडनं ऑर्डर पूर्ण म्हणजे डिश ज्या घेतल्या होत्या त्या व्हेज होत्या आज मला नॉनव्हेज ऑर्डर करायचं आहे आणि खूप डिश आहेत माझे या वेळी क्वॉन्टिटीसुद्धा जास्त आहे तर मला तुमच्या इथं येऊन टेस्ट वगैरे करून म्हणजे टेस्ट करता येईल का तिथे येऊन हा सर इथून लोकेशन तुमचं जवळच आहे माझं पण मला आज इथून ऑर्डर करायची आहे पण मला उद्या हवं आहे फॅमिली फंक्शन असल्यामुळे मला बिर्याणी ऑर्डर करायची होती वीस प्लेट आहे तर त्यासाठी का काय आहे म्हणजे तुमचं डिस्काउंट वगैरे काय भेटेल मला त्यावर वीस डिस आहे म्हणून हो सर आणि लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळं मला थोडं स्पायसी वगैरे नको आहे हा टेस्टमध्ये काही एक फरक नको आहे जसं तुमचं आहे प्र प्रो प्रोडक्ट पदार्थ तसाच मला हवा आहे पुढेसुद्धा हा होय मी ऑनलाईन पेमेंट करेल पूर्ण तुम्हाला हा पण फक्त मला वेळेत हव्या आहेत त्या डिश आज मी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन भेट देऊन जाईन हा मला टेस्ट करायला हवं आहे पाहिला हो हो सर विश वीस आहेत तर मग प्रोमो कोड वगैरे काय असेल तर तो तुमचा मला सेंड करा हा एवढे क्वांटिटी आहे तर मला थोडंफार डिस्काउंट हवं आहे यावर हा सर चालेल ओके हो मी स्टार बघितले तुमचे बिर्याणीवर फाईव्ह स्टार थ्री दिसत आहेत तर त्यावरूनच मी ते ऑर्डर करायचं ठरवलं आहे हा ओके मी येऊन जाते आणि मला ऑनलाईन घरपोच तरी होऊ दे हा मी ऑनलाईन पेमेंट करेन तुमचं ठीक आहे ओके थँक यू